माझे आवडते पुस्तक सम्राट अशोका हे आहे ते पुस्तक अतिशय छान आणि अंगावर काटा येण्याजोगती ही कहाणी आहे सम्राट अशोक हे अतिशय शूर योद्धा मौर्य खानदानातील एक महान असा सम्राट होता त्यांनी जवळपास अर्ध्या जगावरती राज्य केलेले होते आणि तो एवढा क्रूर असूनसुद्धा शेवटी त्याने तथागत गौतम बुद्धाच्या धम्मापुढं नतमस्तक केले आणि आपल्या शौर्यपणाचा आपल्या तलवारीचा त्याग केला आणि बौद्धाचा मार्ग स्वीकारला त्यामुळं मला या कथेमधून या पुस्तकामधून हे शिकायला मिळाले की क्रोध कितीही असला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही शेवटी जीवन हे शांतीकडंच जात असते आणि शा जीवनामध्ये शांती असल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही याचा जसा सम्राट अशोकांनी बोध घेतला तसाच सर्वांना बोध मिळतो